इथे ज्यावेळेस धार्मिक स्थळाला दर्शनासाठी लोकं येतात त्यावेळेस इथं राहण्याची तशी सोय म्हटली तर पुजारी जे आहेत पुजारी पुजाऱ्यांचे जे घरं वगैरे आहेत त्यांच्या रूम आहे तिथंच राहिलं आहे धर्मशाळा वगैरे असं काही इथं बाजूला कुठं नाही आणि महत्त्वाची गोष्ट इथं राहण्याची व्यवस्था अशी खाजगीमध्ये कुठलीच नाही एकतर हॉटेल्स लॉज हाच तुमच्यापुढं पर्याय आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इथं पर्यटनाला सर्रास जे लोक येतात ते शक्यतो इथं जवळ असणारं आमचं सोलापूर आहे सोलापूरलाच जातात किंवा लातूरला जातात नाही तर मग तुळजापूरलाच राहतात इथं तसं प्रॉपर धाराशिवला राहण्यासाठी कुठली धर्मशाळा वगैरे नाही आहे ती सोय पर्यटकस्थळांना किंवा महाराष्ट्र शासनानं ही नक्कीच करायला पाहिजे ती आमच्याकडं सोय नसल्यामुळं येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होती आणि नामुश्कीने त्यांंना सोलापूर किंवा लातूर गाठावं लागतं त्यांना ते